भारतीय समाजात धर्माचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे भारतात विविध धर्मांचे अनुयायी राहतात जसे की हिंदू मुस्लिम ख्रिस्ती शिख बौद्ध जैन इत्यादी हे धर्म समाजाचे संस्कार परंपरा आणि दैनंदिन जीवनावरती प्रभाव टाकतात मला इतर धर्मातील विविध पैलू आवडतात जसं की बौद्ध धर्मातील करुणा आणि दया ख्रिस्ती धर्मातील परोपकार आणि समाजसेवा इस्लाममधील मेहमान नवाजी आणि उदारता जैन धर्मातील अहिंसा आणि स्वावलंबन आणि शिख धर्मातील सेवा आणि बलिदान लोकांनी विविधतेतील एकता राखण्यासाठी परस्पर प्रतिष्ठा जपली पाहिजे आणि समज वाढवला पाहिजे धर्मातील संवाद यावरती चर्चा केली पाहिजे सामाजिक उत्सव साजरे केले पाहिजेत शैक्षणिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणामधील अभ्यासक्रमामध्ये या सर्व मूल्यांचा अंतर्भाव केला पाहिजे समाजसेवा आणि सामाजिक कार्य केले पाहिजे विविधतेचे स्वागत केले पाहिजे आणि प्रत्येक धर्मातल्या विविधतेचा स्वीकार केला पाहिजे तसंच नेतृत्व आणि प्रतिनिधित्व निर्माण करणं गरजेचं आहे तरच विविधतेतील एकता आपण नागरिक म्हणून टिकवू शकतो